माझी अशी काय आवडती पुस्तकांची मालिका नाही आहे पण मी बऱ्यापैकी पुस्तकं वाचली आहेत जसं की जुलिया कॅमेरॉनचं पुस्तक असेल रॉबिन शर्मांचं असेल डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचं असेल सुधा मूर्तींचं असेल अशी अनेक पुस्तकं मी वाचली आहेत अशी आवडती पुस्तकं मालिका मला वाचण्याचा काही योग आला नाही कधी पुढं मागं आला तर मला वाचायला आवडेल असं काय नाही पण अशी स्पेसिफिक अशी मी कुठली काही सांगू शकत नाही पण पुस्तकांच्या पानांचा वास असेल पुस्तकातल्या त्या शब्दांचा अर्थ असेल हे कसं आहे माणसाच्या मेंदूत भिनतं माणसाला एक नवी विचारधारा मिळते माणूस वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो आहे माणसाला एक वेगळं व्यक्तिमत्व मिळत आहे माणसाने काय करावं माणसाने कसे निर्णय घ्यावे माणसाने आयुष्यात आपले सामाजिक संबंध माणसांशी कसे जपून ठेवावे हे ज्ञान माणसाला पुस्तकातून मिळत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचण्यात जो आनंद आहे तो कुठल्याही नशेत नाही आहे असं मला वाटतं कारण पुस्तकांमुळं आपण वेगळ्या जगात जातो आहे पुस्तकांमुळं आपण वेगळं विश्व निर्माण करू शकतो आहे आपल्या विचारांचं विश्व आपण पुस्तकांमुळं जी प्रगल्भता आपल्यात येते ती बाकी कुठल्या गोष्टीने येत नाही हो आणि विचार करण्याची क्षमता पेशन्स टॉलरन्स अशा ज्या मानवी बुद्धीला मानवी व्यक्तिमत्वाला महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी आहेत त्या पुस्तकानंच येतात आणि पुस्तक वाचण्यात एकांतात वाचण्यात जी मजा आहे ती बाकी कुठं नाही आहे शांतता अंधार असेल तर अंधार कोपऱ्यातून एका टेबल लाईटमधून येत असलेला उजेड हातात पुस्तक आणि आजूबाजूनं काळोख नाहीतर रात्र हे जे वातावरण आहे की नाही ह्या वातावरणासारखं वातावरण आयुष्यात नाही म्हणजे ते जे सुख आहे ते सुख आपल्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टीतून मिळूबी शकत नाही जे पुस्तकातून मिळत आहे पुस्तकामुळं कित्येक विचारवंत घडले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती शाहू महाराज असतील स्वामी विवेकानंद असतील जवाहरलाल नेहरू असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील महात्मा गांधी असतील असे अनेक नावं ज्यांचे आपण विचारांचं पूजन करतो ज्यांच्या पुतळ्यांचं पूजन करतो अशी लोक पण पुस्तकांनंच घडले आहेत आणि पुस्तकं आपल्याला घडवण्यासाठी आपल्याला आकार देण्यासाठी जेवढी महत्त्वाची आहेत तेवढी बाकी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत असं मला वाटतं माणसानं मोबाईल सोडून जरा पुस्तकालाबी वेळ द्यावा पुस्तकबी वाचावी ज्यातून त्यांचं ज्ञान वाढंल असं मला वाटतं त्यामुळं पुस्तकं पण आयुष्यात अती महत्त्वाची आहेत